तर मी जेव्हा वर्धेला किंवा नागपूरला असतो तेव्हा आमच्याकडे भरपूर क्रीडा संकुल आहे असे तर तर जसं नागपूरला वी सी ए जामठा विदर्भ क्रिकेट असोसिएशन याचं क्रिकेट क्रिकेट स्टेडियम आहे आणि नागपूरला अजून एक मोहिते क्रीडा संकुल म्हणून आहे मी तिथे पण पाटी गेलोले गेलेलो आहे

आणि जेव्हा आम्ही वर्धेला असतो तेव्हा एक आमचं वर्धा जिल्हा क्रीडा संकुल आहे तिथे आम्ही खोखो मल्लखांब किंवा सपक टकरा किंवा फुटबॉल बास्केटबॉल टेनिस वगैरे असे गेम्स आम्ही तिकडे प्रॅक्टिस करतो आणि मी तर एक मी जसं की एक आय आय टी पटणाचा स्टुडंट आहे तर तिथे आमचे क्रीडा संकुल म्हणून एक आमचं स्टुडंट्स जिमखाना आहे तिथे आम्हाला भरपूर प्रकारचे वेगळ्या वेगळ्या गेम्सचं एक्सपोजर मिळतं जसं की आम्हाला तिथे बास्केटबॉल बॅडमिंटन स्क्वॉश टेबल टेनिस लॉन टेनिस आणि जिम फॅसिलिटीज पण आहेत तिथे क्रिकेट ग्राउंड पण आहेत आणि फुटबॉल ग्राउंड पण आहे तर असे भरपूर स्पोर्ट्समध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे